धर्म लोकांना हिंदू धर्म लोकांना काही सामाजिक हिताचे किंवा सामाजिक स्वास्थ्याचे काही व विधी करण्यासाठी एकत्र आणतो याचं एक उदाहरण म्हणजे यज्ञविधी किंवा काही सण समारंभांना एकत्र येणं एक घरोबा किंवा सामाजिक ओलावा जपण्यासाठी केलेल्या गोष्टी म्हणजे एकमेकाच्या घरात जाऊन त्यांना ही आजच्या काळातली पद्धत शास्त्रानुसार ह्यामध्ये एकत्र येणं हा भाग आहेच पण वेगवेगळ्या जसे आता गणपतीमध्ये आहे किंवा अशा देशाच्या विविध भागांमध्ये जसं की पश्चिम बंगालमधे नवरात्र दुर्गा नवरात्र फार मोठ्या पद्धतीनं सामूहिक पद्धतीनं साजरं केलं जातं तो एक सोहळा असतो तर अशा पद्धतीनं धर्म लोकांना एकत्र आणतो म्हणजे काही सामाजिक हेतू काही सामाजिक हिताचे सामाजिक स्वास्थ्यासाठीचे असलेले काही सोहळे काही कार्यक्रम करण्यासाठी सं प पहिल्यांदा म्हणलं जसं यज्ञविधी तर यज्ञविधीचे बरेचसे मोठ्या प्रमाणावर सामाजिक रूपात केले जाणारे यज्ञविधीचे हेतू हे सगळे असेच असतात सामाजिक स्वास्थ्यासाठी किंवा कधी कुठल्या काळी एखादी आपदा आहे काही महामारी आहे काही रोग आहे किंवा तिथली हा हवामान चांगलं सुधारावं लोकांची प्रकृती सुधारावी अशा हेतूनं केलेलं देवतांना केलेली प्रार्थना देवतांसाठी केलेलं तर्पण देवतांसाठी केलेलं हवन ह्या सगळ्या गोष्टी ह्या हिंदू धर्माच्या प्रतिपादित आहेत त्यामध्ये समुदाय हा सेवाभावानं बऱ्याचदा एकत्र येतो की सेवा करायला मिळावी हा जो सेवाभाव आहे ह्यामुळं सामाजिक मनं फार जोडली जातात हा एक फार छान अभिनव विचार किंवा हेतू यामध्ये आहे जसं की यज्ञविधीचं म्हटलं तसं त्या पद्धतीनं काही वार्षिक हे सण समारंभ आहेत ज्या गृहिणींसाठी काही आहेत गणपतीमध्ये मंगळागौर असतील तर मंगळगौरीसाठी सगळ्या स्त्रिया एकत्र येतात अशा पद्धतीनं धर्मामधले हे विधी आहेत ज्यामध्ये समाज एकत्र येतो